हॅलो हां राजा काका एंटरप्राइजेस का हां मी खाडीलकर बोलतो मला एक हां मला ना एक नवीन मी घर आता घेतलं आहे हां आणि मला टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन एअर कंडिशनर असे लागणार आहेत हां आणि साधारण टी वीची आहे ती पंचावन्न इंचीची आहे ई इलेक्ट्रॉनिक लेड टी वी

हां एका जागीच हां हो हो बरोबर

हां हां हो तेच मग मी काय केलं आहे पंचावन्न इंची फोर के एल ई डी टी वी आहे एल जी कंपनीचा तर त्या फोर जे म्हणजे तो फोरजी जो टी वी मला चांगला वाटला एल ई डी यू एच एफमध्ये हां तो एक मी सिलेक्ट केला आहे हां त्याच्यानंतर एल जी कंपनीचंच वॉशिंग मशीनचं ऑटोमॅटिक फुल्ली ॲटोमॅटिक टॉप टॉप लोड असं एक माझ्या डोक्यात आहे आणि माझ्या रूम साईज या दहा बाय बाराच्या आहेत आणि त्याला साधारणतः दीड टन ए सी लागेल असं मला माझ्या आर्किटेक्टने सांगितलं ते मी एल जीचेच हं हां हां

हां

हां हां

हो हां हां हो हो तसे दोन ए सी सेट्स लागतील मला नंतर वॉशिंग मशीनचा एक सेट लागेल टॉप लोडचा साधारण सात किलोचा ऑटोमॅटिक फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोड आणि त्याच्यानंतर मला हां टी व्हीची रिक्वायरमेंट मी सांगितलीच तुम्हाला आणि टॉप लोड म्हणजे कसं एक साधारण चार फॅम चार पाच ल फॅमि लोकांच्या फॅमिलीचे कपडे त्याच्यामध्ये धुऊन होऊ शकतात कुटुंबाचे हां हो हो हां हो हो हां हा आणि वॉशिंग मशीन इन्स्टॉल करून द्यायला म्हणजे ते सगळं फिटिंग विटिंग करून द्यायला तुमचे टेक्निशियन येतात ना तंत्रज्ञ हां एक किंवा हां

हां बरं

हो दाखवेल आणि ए सीचंही तसंच आहे त्यांचे तंत्रज्ञ येऊन बसवून जातात तेच तेच हां हां आणि फ्रीज फ्रीजची जी हां

हां हां करून देतात आणि फ्रीजची माझी गरज आहे ती डबल डोअरची आहे डबल डोअरची हां फ्रीजची हां तो साधारणतः म्हणजे मला पाच कप्पे वगैरे असलेला पाहिजे डबल डोअर ते जर शक्यतो मी ते एल जीचे प्रॉडक्ट प्रेफर करतो म्हणजे एल जीचेच उत्पादनं मला चालतात कारण त्याचं एकंदर गुणवत्ता चांगली आहे आणि त्याचं हे पण चांगले म्हणजे प काय म्हणतो परफॉर्मन्स म्हणतात तो पण चांगला आहे तर ती त्या दृष्टीने हं हां हो हो हां चालेल हो

हां हां तेच तेच मी प्रत्यक्ष मग येतो तुमच्याकडे सगळं सिलेक्ट करून मग तुम्हाला तुमचं काय काय होईल ते सगळं बिल देता येईल मला चालेल चालेल चालेल हो चालेल अच्छा धन्यवाद धन्यवाद